हॅलो सुरुची रेस्टॉरंटमधी फोन लागला आहे काय हां तर आम्हाला जेवणाची ऑर्डर देवाची होती हं हं तर चार मसाला पापड तीन पनीर मसाला आठ रोट्या पालक पनीर दोन आणि गुलाबजाम चार प्लेट घ्या हां आ पण आमच्या इथं जेवणाला टाटा नाही जेवायला तर मग तुम्ही ताटं पेपरची ताटं असतान ती पाठवशील काय हं आणि चमचे पण पाठवा त्याच्यासोबत हं बरं तुम माझा ॲड्रेस तर घ्या हं ॲट पोस्ट खारपाले तालुका पेन जिल्हा रायगड हं तुम्ही पाठवाल नं आम्हाला हं कती वेळ लागंल अर्धा तास जाईल नाही चालंल पण जरासं लवकर पाठवलं तर बरं होईल काय पोरांना भुका लागल्यान हां ठीक आहे ठीक आहे चालंल पाठवा हं ठीक आहे